हा बघा हा मी शनेल ब्रँडचा ब्लोदे शनेल हा परफ्यूम घेतला होता ऑदेट वॉलेट आणि याची किंमतच आहे पाच हजार रुपये या एवढ्याशा बॉटलची आणि आपण घेतो कारण त्यांचं प आपल्याला असं वाटतं त्याची क्वालिटी चांगली आहे पण मी ज्या वेंडरकडनं घेतला त्या वेंडरने बहुतेक मला डुप्लिकेट प्रोडक्ट दिलेलं आहे कारण एकतर पहिली गोष्ट म्हणजे त्या परफ्यूमचा स्मेलसुद्धा हंड्रेड पर्सेंट ओरिजनल व ब्लोदेशनचा नाहीये थोडासा वेगळा आहे तुम्हाला ॲक्च्युली तेव्हाच कळलं पाहिजे होतं पण मी हा ऑनलाईन ऑर्डर केल्या कारणानी मला ते प्रोडक्ट ट्राय करता आलं नव्हतं त्या माझ्याकडे आल्यानंतर मी जेव्हा त्यांना परत पाठवण्याल केलं आणि मला कळलं की हे नाहीये ओरिजिनल मी त्यांना परत पा परत पाठवण्याचा प्रयत्न केला पण ते तिथे रिटर्न करण्याची काही सोयच नाहीये मी त्या दिलेल्या नंबरवर सारखा सारखा कॉल करतोय पण ते काही उफ तिथे कोण फोन उचलत नाहीये ईमेल आयडीज त्यांचे काही रिस्पॉन रिस्पॉन्डच करत नाहीत आणि आणि मला ॲक्च्युअली तसं वाटलंच होतं की हे एवढ्या स्वस्वस्त भावात देतातच कशे आहेत ते कारण त्याची ॲक्च्युअल किंमत त्या परफ्यूमची आहे एक जवळ जवळ साडे अकरा ते बारा हजार रुपये शंभर एमएलची पण हा पाहुते हा पन्नास एमएलचा घेतला त्याची किंमत एक साडे पाच पाच साडे पाच हजार होते पण मला तो त्यांनी दिलाय दोन अडीच हजाराला तर तो मला ॲक्चुअली तेव्हाच कळलं पाहिजे होतं की एवढा स्वस्त काय वेन इट्स टू गुड टू बी ट्रू इट्स टू गुड टू बी ट्रू पण ते माझा तसा मी मला पण असं माझं पण चुकलंच मला पण थोडं हाव होती की बाबा आपल्याला स्वस्थात एवढा चांगला प महाग मागडा परफ्यूम मिळतोय म्हणून मी तो ऑर्डर केला पण त्याचं खरोखर फ्रेगरंस त्या प्रोडक्टसारका नाहीये अजिबात ब्लोदे चॅनलसारखा नाईये कारण मी ब्लोदे चॅनल बऱ्याच वेळा यूज पण केलेला आहे त्याआधी एक छोटा डीकॅन्टरमदे मी यूज केला होता दहा एमएलचा त्यामुळे तो कसा स्मेल करतो हे मला माहितीये त्याशिवाय माझा तो आवडता परफ्यूम असल्या कारणाने मी एअरपोर्टला जेव्हा जेव्हा जातो ड्युटी फ्रीमधे जाऊन मी तो सारका सारका स्मेल्कसुद्धा करतो त्यामुळे माझ्या ते फ्रेग्रन्स जे आहे ते माझ्या ढोक्यात बसलेलं आहे पण ह्या प्रोडक्ट आल्यावर मला ते ता ताबडतोप कळलं की हे ओरिजिनल प्रोडक्ट नाहीये तर मी चेंज करण्याचा प्रयत्न केला पण नाही शेवटी मला माझे अडीच हजार रुपये फुकड गेलेत